मला माझ्या बिझनेस सोडून मला माझा छंद म्हटलं म्हणजे मला साफसफाई खूप आवडते घराची स्वच्छता ठेवणे सर्व खोल्या साफ स्वच्छ झाडणे त्याला व्यवस्थित पोछा मारणे बा आजूबाजूच्या गल्ल्या साफ करणे मला खूप आवडते त्यानंतर झाडाखालची जागा साफ ठेवणे त्याची त्या कचऱ्याची व्यवस्था विल्हेवाट लावणे अशा साफसफाईच्या आवडी मला मला खूप आवडतात आणि त्याचबरोबर स्वयंपाकामधे मला खूप आवड आहे स्वयंपाकामधले मला काही पदार्थ करणं आवडतात उदाहरणार्थ सुरुवातीला चहा नाष्टा जेवण मला बनवणे आवडते आणि जे मी बनवलं ते मी आवडीने खातो पण त्यामधे आलू पोहा कांदा पोहा मला छान आवडते हा त्यामधले खोबऱ्याची स्वीट बर्फी ते पण मला खूप आवडते बुंदीचे लाडू रव्याचे लाडू गोड पदार्थ मला छान आवडतात आणि करणे पण तेवढेच आवडतात त्याच्यानंतर मला ए सफाई आणि स्वयंपाक या दोन गोष्टी मला चांगल्या पद्धतना आवडतात